घोडेस्वारीसाठी मला तर जसंतसं माहीत नाही आहे पण हां व्यायामाबद्दल जर म्हटलं तर तुम्ही व्यायाम करा जिममध्ये जाऊन योगा करा झुंबा करा या जास्तकरून तुम्ही जिममध्ये जाऊन ऍज अ ट्रि जिम ट्रेनरची साह्यता घेऊन तुम्ही जिम करू शकता व्यायाम करू शकता व्यायाम केल्याने तुम्ही स्वतःला जास्त डेव्हलप आणि तंदुरुस्त ठेवू शकता आणि कसंय हे की यामध्ये स्वतःची जी कॉन्फिडन्स आहे हा खूप जास्त डेव्हलप होत असतो जिम मारल्याने आपली बॉडी तंदुरुस्त बनते